एक असा विषय आहे जो बेरोजगारांना रोजगार आणि निराशाला आशा आहे त्यामुळे कलांमध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे कापड शिवणे ही पण एक कला आहे ज्याला आपण शिवणकाम म्हणू शकतो त्याच त्या शिवणकामामधे छोट्या जन्मजात बाळापासून तर वयस्करपर्यंत आपण जे कापड शिवतो हे एक महत्त्वाची कला असते ज्यामुळे आपल्या संस्कृतींमध्ये चारचांद आपण लावू शकतो असं म्हणायला हरकत नाही कारण आपले कापड हे आपली प्रत्येकाची संस्कृती दाखवत असते अंगावरचं वस्त्र माणसाची प्रवृत्ती द दर्शविते त्याचप्रमाणे त्या माणसाचं मन आणि त्याची नैसर्गिकरित्या असणारी प्रवृत्ती याचं प्रदर्शन आपल्याला त्याच्या कापडावरून मिळत असते मातीचा भांड्याचा विषय घेतला तर मातीच्या भांड्यातून आपण वेगवेगळ्या कला करून मातीपासून मूर्ती बनवण्यापर्यंत मातीला आकार देऊन त्या मातीचं सोनं बनवू शकतो मातीची भांडी तयार करणे ती बाजारात विकणे यापासून आपण आपला व्यवसाय सुद्धा सुरू करू शकतो व आपला उधरनिर्वाह त्यावर पूर्ण करू शकतो यासारख्या व्यवसायातून आपण रोजगाराची निर्मिती करून त्यामध्ये आपला व व्यवहार कसा करावा काय करावा त्याचप्रमाने व्यावहारिक जीवन जगताना येणाऱ्या अडचणींना सामोरून जाण्यासाठी कला ही महत्त्वाची असते त्या कलेतून आपण आपलं आयुष्य हे संपूर्ण जगू शकतो व त्यामुळे आपल्याला आपला रोजगारही प्राप्त होऊ शकतो